हॅलो सविता अगं एक जरा अडचण आली आहे गं माझं पॅन कार्ड फाटलं आहे मग आता ते मला नवीन करायचं आहे तर मग आता कसं काय करायला येईल कुठं मी काय करू शकू काय पॅन डॉट कॉमला चौकशी करायला पाहिजे तिथे लिंक व लिंक आहे का ती बरं आणखीन मग काय करायला लागेल पुढे अच्छा तिथे ऑप्शन्स येतील मग त्या ऑप्शनमधला आपण एक चॉईस करायचा पण अगं जाऊ देत गं किती खिचकट आहेत हे सगळं मग ते ऑप्शन तर किती बघायला लागतील मला मग पुन्हा त्यापेक्षा आपल्याला असं पुण्याला असं ह्याच्यात झेरॉक्स सेंटर वगैरे जाऊन मधून ते नाही का करता येत काही असं पॅन कार्डाचं खरं सांगू काय पॅन कार्डचं ना मला काही समजतच नाही गं बरं मग असं करुयात तू ये संध्याकाळी माझ्याकडे मग आपण जाऊया त्यां मग ते पॅन कार्ड पुन्हा छापून काय छापायला साठी काय कराय लागेल कुणाचं मार्गदर्शन घ्यायला लागेल किंवा त्यासाठी कुठल्या ऑफिसमध्ये जावं लागेल आणि काय प्रक्रिया करायला लागेल हे सगळं तू आणि मी बरोबरच करूयात चालेल ना ए प्लीज ये गं ये ना बरं चालेल अच्छा